मला आवडणारी सत्य घटनावर आधारित पुस्तके म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची पुस्तके छत्रपती शिवाजी महाराज हा एक जाणता राजा होता मराठी लाभ मराठी मातीला लाभलेला एक सोनं जिजाऊंच्या पोटी जन्म घेतलेला हा एक राजा ज्याने मराठ्यांसाठी खूप काही केलं मराठ्यांना मराठ्यांचा हक्क मिळवून दिला मराठ्यांना मराठ्यांची जात दाखवून दिली मराठ्यांना समजून दिलं की ते कमी नाहीये मराठ्यांना शिकवलं की कसं आपण लोकांसमोर उभ राहायचं कसं लोकांसाठी भांडायचं कशी आपल्या आई बहिणींची सेवा करायची आई बहिणींवर आव त न उघारता आई बहिणींना कसं जीव लावायचा त्यांना त्यांची कशी काळजी घ्यायची त्यांना कशी रिस्पेक्ट करायची अशा हा एक आपला राजा होता या राजाने अनेक मुस अनेक औरंगजेवासारख्या राजांची कातडी फाडून टाकली आणि स्वतः विजय मिळवला हे भरपूर गोष्टींवरती या राजाबद्दल बोलावत एवढं कमी आहे ह्यांची कीर्ती वाचतना ह्यांची पुस्तकं वाचतना अंगावरती शहार येतो एवढी कीर्ती आहे अशा या अशा या आमच्या राजाची मला अभिमान वाटतो की मी मराठी मातीत जन्म घेतलाय आणि या राजान हे असे राजे आम्हाला लाभले आहे आनि त्यांची कारकीर्ती अजूनही आम्ही ऐकतो त्याच्याबद्दल ज्यांचे जेवढे मावळे होते त्यांच्यासाठी एकदम एक एक जुटीने कट्टर होते त्यांच्यासाठी कधीही अर्ध्या रात्रीही मदतीला असे उभे राहणारे लोकं त्यांनी एकसोबत जुटले होते त्यांनी त्यांच्या त्यांनी केवळ त्यांच्या आयुष्यात सात लग्न केलेली होती त्यांच्या सात बायका होतात त्याही एक सोबत राहायच्या त्याही न भांडता एक जुटीने राहायच्या आणि महाराजांनंतर त्यांचं वंश चालवणार म्हणजे संभाजी राजे हे त्यांचे पुत्र होतं त्यांच्या कन्या रानूबाई वगरे त्यासुद्धा खूप धाडसी होत्या सगळ्या खरंच बोलायला गेलं तर महाराजांबद्दल बोलाव तेवढं कमी आहे महाराजांबद्दल बोलतांना ऐकतना सुुद्धाही अंगावरती शहार येतो जर आजच्या ह्या काळात महाराज असते खरंच म्हणायला पाहिजे की ह्या काळात महाराज पाहायला असायला पाहिजे होतं बलात्कार या सगळ्या गोष्टी झाल्यास नसत्या आपल्याला लाज वाटली पाहिजे आपण आपल्या आऊ बहिणींवरती आई बहिणींवरती हात उगारतो त्यांचा बलात्कार करतो त्यांना कापुन त्यांना चिरुन फाडून फेकून देतो ही गोष्ट आपल्याला आपल्या राजाने नाही शिकवली आपल्या राजाने नेहमी आपल्याला आदर करायचा शिकवलाय दुसऱ्यांवरती अशा या कलयुगात तसा अशा ह्या कलयुगात तसा राजा होणेच नाही आमच्या राजासारखा राजा कधीच होऊ नाही शकत राजा खरंच तुम्हाला वाकूून सलाम केला पाहिजे तुमच्या तुम्ही जे केलं आहे मराठी माणसासाठी तुम्ही जो स्वाभिमान दाखवला आहे आम्हाला तो कधीच आम्हाला मिळाला नसता तुमच्यामुळे आज मराठी माणसाची मान एकदम ताठपणे आहे तो आ नेहमी म्हणतो की राजा असावा त छत्रपती शिवाजी महाराजांसारखा असावा आणि मावळे असावे त ते त्यांच्या मावळ्यांसारखे असावे राजा तुमचे मावळेसुद्धा तुमच्यासाठी एका शब्दावरती जीव द्यायलासुद्धा तयार असेल तुम्ही फक्त आदेश द्या बाकी आम्ही बघून देऊ राजे अशीे म्हनार तुमचे मावळे होते खरंच राजे तुम्ही तुमच्या आयुष्यात जे केलं ते आता कोणीच नाही करू शकत या कलियुगात तुमच्यासारखं कोणी होणं अशक्य आहे